अरे कुठं आहे तू किती दिवस झाले फोन नाही काही नाही अच्छा भरपूर दिवस भेटलो पण नाही आपण कोणीच या सॅटर्डे संडेला हां इथे महाकाली केव्जला जाऊ ना लेण्या बघायला नाही नाही तुम्ही टायमात या म्हणजे झालं आता आपण दोघे रमेशला विचारूया अभिला आदिती येणार आहे का ठीक आहे मग आपण पाचजणं जाऊया ते महाकाली केव्जला इथे आय थिंक एक देवीचं मंदिरसुद्धा आहे ते पण तिथे पण व्हिजिट करूया नाही नाही ट्रेन नाही इथे अभिला सांगतो मी अभि गाडी काढेल ना

हो आपण सॅटर्डेच सॅटर्डेला सकाळी भेटू आपण इथे आणि अंधेरी स्टेशनला भेटू तिथे मग अभिला सांगतो अभि गाडी आणेल तिथून आपण महाकाली केव्ज आणि देवीचं दर्शन वगैरे घेऊ तिथे जाऊन वाटल्यास तिथून मग लंच करू बाहेर आणि बघूया पुढचा प्लॅन संध्याकाळचा कुठे बाहेर बिचवर जायचं झालं तर तिथे जाऊया आणि संध्याकाळी घरी जाऊ आपआपल्या नाही मग ते सकाळी लवकर आणि तिथे महाकाली केव्जला आतमध्ये एवढं थंड वाटतं ना आतमध्ये गेल्यानंतर कारण त्या केव्जमध्ये असं पाणी वगैरे असं पाझरत असतं त्या प दगडांतून आणि तिथे असं गरम होत नाही तिथे आपण दुपारचं बारा एकपर्यंत आपण तिथे स्पेंड करू शकतो आणि गाडी लावायला तिथे जवळच जागा आहे त्यामुळे लगेच गाडीत बसून आपण डायरेक ज लंच करायला जाऊ शकतो बाहेर ठीक आहे मी एकदा विचारतो त्याला तसं पण गाडी त्याची नाही भेटली तर आपण गाडी ॲरेंज करू तसं काही नाही चालेल पण परत ऊनाचे चटके भेटणार तुम्हाला चालेल का

आता आदितीला विचारतो एकदा मग अभिला बोलतो गाडी मला वाटतं आहे

तिथून आपल्याला दुसरीकडे गार्डन आहे त्या गार्डनलाच जावं लागेल तिथे फक्त ब लेण्या आहेत आणि मंदिर आहे ठीक आहे डन डन ओके ओके डन डन डन

नेहमीप्रमाणे फिक्स चल ठेऊ बाय